हॅलो सर मी एक ऑनलाईन गीझर बुक केलेलं होतं ॲमेझॉन ॲमेझॉनवरून फिलिप्स कंपनीचं तर ते मला खूप आवडलेलं आहे खूप छान आहे आणि त्याची सर्विस खूप छान आहे आणि तुमच्या कंपनीच्या लोकांनी त्याची डेमो पण खूप छान दिलेला आहे मी जस्ट आता फिटिंग केलेलं माझ्या बाथरूमला तर खरं सांगायचं म्हणजे ते फुल्ली ऑटोमॅटिकली आहे अवघ्या तीन मिनटात पाणी गरम होतं आणि ते आपोआप बंद होतं त्याची कॅपॅसिटी खूप चांगली आहे म्हणजे कसली अशी भिती नाही आहे की नळ चालू केलं तर डायरेक्टली गरम पाणी येणार आणि आपल्याला चटका लागणार असं काही नाही आहे स्टार्टिंगला ते थंड पाणी येतं आणि लगेच तीस सेकंदानी ते गरम पाणी देतं मला खूप खूप आवडलेलं आहे थँक यू आणि माझं एक सजेशन राहीन की सर्वांनी हेच ह्याच कंपनीचं आणि तुमच्याच वेबसाईटवरून ते खरेदी करावं असं मला वाटते थँक यू सर